हा चलू ना मग किती तारखेचा प्लान आहे बरं बरं संडेला ठीक आहे किती वाजता तरी जायचं सकाळच्या ट्रेननी जायचं की संध्याकाळच्या

पण सकाळी गेलो असतो तर मग सकाळी आरती वगैरे लास्टच्या टायमला आपण पोचलो असतो बरोबर बरं बरं ठीक आहे संध्याकाळी हां हां ठीक आहे मग तिकीट वगैरे बूक केलं आहे अगं तिथं ऑनलाइन बघायला लागेल ठीक आहे ठीक आहे हो ते सगळं मी बघितलं अजून तिकडे जेवणावगैरेची पण व्यवस्था आहे आणि मी कॉटेज वगैरे पण बूक केलं आहे हॉटेलमध्ये

बरं बरं ठीक आहे ठीक आहे हो असतीलच बरं बरं पाच वाजता संध्याकाळी ठीक आहे पहिले ट्रेनचा टायमिंग बघा लागेल मग बघू हां हां ठीक आहे आणि मग संध्याकाळी दहा अकरा वाजताची ट्रेन आहे बहुतेक

अच्छा ठीक आहे ठीक आहे मग बसने चलायचं तसं तर तिकडे सगळंच आहे

हो हो सगळंच आहे जे पाहिजे ते हां हां हां हो ठीक नाही नाही पैदल नाही

हां ओके ओके